व्यावसायिक उपक्रमांसाठी वापरता येईल अशी नासिक ह्या भागातील उत्पादने जे आहेत नासिक बघितलं गेलं तर जास्त करून शेतीच्या रिलेटेड शहर आहेत ग्रामीण भागात इथे द्राक्ष विकतात त्याच्यानंतर कांद्याची मोठी बाजारपेठ आहे एशियाची सगळ्यात मोठी बाजारपेठ ही कांद्याची नासिक जिल्ह्यात आहे जिल्हा लासलगाव लासलगाव तर त्याच्यानंतर उंबराणे आहे सटाणा आहे देवळाली आहे इथे बऱ्यापैकी कांदा पिकतो आणि नाशिकच्या ग्रामीण भागात आणि नाशिक जिल्ह्यात द्राक्षाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं तसेच ऊसाचंही खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न उत्पन्न होतं त्याच्यानंतर टोमॅटोचं पण खूप मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये कळवण साईडला उत्पादन होतं आणि अशा बऱ्याच शेत ॲग्रीकल्चर प्रोडक्टसं उत्पादन नाशकात होतं मग त्यामुळे ह्याच रिलेटेड जे बिझनेस आहेत जसे की द्राक्षापासून वाईन बनवणे वाईन बनव बनवायचे उद्योग नाशकाच्या आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि